हलो हां नमस्ते सर ओला कुबेरचं ऑफिस का बरं बरं आता अलिबागपर्यंत एखादी गाडी आपली आलेली आहे का उपलब्ध होई होईल का हां हां मला अलिबागवरून वाशीला डॉक्टरांची एक अपॉईमेंट घेतलेली आहे तिथे पोहोचायचं आहे तर आता अकरा वाजलेले आहेत आणि माझी वेळ आहे दोनची तर कोणती फोर व्हीलर पाठवू शकाल तुम्ही बरं त्याच्यामध्ये आम्ही सीट दोनच असणार आहोत त्यामुळे छोटी गाडी चालेल आणि माझ्या बजेटमध्ये पण असायला पाहिजे तर किती एक अंदाजे अंतराप्रमाणे वेळेप्रमाणे किती पैसे होतील बरं बरं ठीक आहे ठीक आहे पण मग अकराला ती अवेलेबल होईल मला दोनला कोणत्याही परिस्थितीत पोहचायचं आहे कारण डॉक्टरांची अपॉईमेंटची वेळ आहे दोन त्यामुळे आणिक मला प्रवासात कुठलाही धोका पत्करायचा नाही आहे शांतपणे ड्राइव्हरही चांगला असायला पाहिजे आज रस्त्यात अडथळा तर दिसत नाही आहे मी सर्च केलं पण रस्ते सगळे मोकळे आहेत त्यामुळे चांगला ड्राइव्हर गाडी पाठवून द्या मी वाट बघतो आहे ठीक आहे धन्यवाद सर